हॅलो नाही बसून आहे तू काय करते

हो इथे खूप प्रमाणात चालू आहे आता इकडे तसं करायला नाही पाहिजे सगळे मिळून राहायला पाहिजे सगळ्यांनी तसं हां हां पण ते कोणी या जातीतला कार्यक्रम आहे आम्ही नाही जात असं तसे करत असतं आहे हां हां हां ते आत् आता ते जातीभेद ब जास्तच चाललं आहे इकडं सगळ्यांनी मिळून मिसळून राहायला पाहिजे हां ते तर चालतं आहे तुम्ही दुसऱ्या जातीत लग्न केलं तर ते पण दुसऱ्याला मान्य नाही राहत हां ते हां ते करायला तर नाही पाय म आता लोक ते करत नाही ना आणि ते लोक करतच राहत बरं जाऊ दे ठीक आहे